मी स्वयंपाक करताना के कधीच सीधा नींबू नाही कापत मी आडवास नींबू कापत असते कारण पहिलेपासून समजवलेले आहे की आडवा नींबू नाही कापायचा सीधा नींबू कापायचा आणि देव जेवताना आम्ही सगळे व्वयस्थित एका रांगेत बसत बसतो आम्ही सोफ्यावर किंवा पलंगावर बसत नाही कारण ते अन्नाचा अपमान होतो आणि जेवताना सगळे चूप असतो कारण बोलल्यावर अन्न हा पाप समजा समजला जातो आणि अप आधी पोळी खातो त्यानंतरच भात खातो कारण ते प्रथा चालत आहे आधीपासनं की आधी पोळी खायसी त्यानंतर भात खायचं आणि सगळे जेवताना आम्ही सगळे जेवताना एकमेकांसोबत बोलत नाही आणि जेवण्याच्या आधी आम्ही सगळे प्रार्थना करतो की सगळ्यांना जेवण मिळावे आम्हाला जेवण मिळाल्याबद्दल थँक यू आम्ही असेच जेवलो पाहिजे एकासोबत सगळे आणि आम्हाला जेवण देतात आम्ही इतकी मेहनत करतो ते जेवणासाठी तर त्याच्यासाठी थँक यू करतो आनि त्यानंतरच आम्ही जेवन स्टार्ट करतो